हा एक्का एकदा मी गोव्याला गेलो होतो बाईकवरून गेलो होतो सकाळची वेळ होती प्रवास खूप चांगला चालू होता मस्त अगदी थंड हवा वातावरण एकदम सुंदर रस्ते चांगले प्रवास खूप चांगला होत असतानाच मध्ये अचानक काहीसा एक भाग होता तो खराब झालेला होता रस्त्याचा भाग आणि आम्ही अगोदरचा रस्ता खूप चांगला असल्यामुळे खूप स्पीडने चाललो होतो आणि अचानक तो मध्ये खड्ड्यासारखा जो भाग आला त्याच्यामध्ये मी अक्षरशः धडपडलो धडपडलो म्हणजे मी कसा तिथे वाचलो हे मलाच कळलं नाही खड्डा कसा तरी पार केला पण जो बॅलन्स गेला होता तो सावरणं त्या क्षणाला फार गरजेच होतं पण मी ते सावरलं आणि पुढे माझा प्रवास नंतरचा चांगलाच झाला पण तो एक क्षण असा होता की तो माझ्या आयुष्याला कुठेतरी कलाटणी देणारा होता म्हणजे अगोदरचा रस्ता खूप चांगला नंतरचा रस्ता खूप चांगला पण मध्येच एखादा एक पीस हे अतिशय खराब होतं म्हणजे आपण किती गाफील असतो आपण असं गृहित धरतो की हा सगळाच रस्ता सुंदर आहे त्यामुळे त्या स्पीडने आपण त्या गतीने गाडी चालवत असतो पण कधीही अचानक काही स्पॉट असा विचित्र असू शकतो की तो आपल्या जीविताला धोका निर्माण करू शकतो सुदैवाने मी त्याच्यातून पार पडलो पण माझ्या स्मरणात माझ्या आठवणीत राहिलेला तो क्षण तो कायमच लक्षात राहील आणि मी बायकिंग करणाऱ्या अनेकांना हा सल्ला देतो की तुम्ही रस्ता अगोदरचा चांगला आहे म्हणून पुढेही तो चांगलाच असेल असं गृहित धरून जाऊ नका आपली नजर कधीही पुढे असायला पाहिजे आणि आपलं वेगावर कंट्रोल असायला पाहिजे आणि तरच आपण आपलं आयुष्य सुखकर आणि सुरक्षित पार पाडू शकतो तो प्रवास आणि ही काळजी प्रत्येकाने घेतली तर मला वाटतं रस्त्यावरचे अपघात कमी होतील असं मला वाटतं